मी गोदरेज नंबर वन ही सोप प्रोडक्ट यूज करते ती साबण इतकी छान आहे की मी यूज करताना मला एकदम फ्रेश फील होतं मी त्याची जे स्मेल आहे ती मला खूपच जास्त आवडते आणि जेव्हा मी ते यूज करतो माझी स्कीन सॉफ्ट होऊन जाते तर आम्ही घ सगळे आमच्या घरचे ती साबण यूज करत आहेत त्याच्यानंतर त्याच्या त्याच्यात खूप वेरायटी असते रोज वगैरे प्रक्क जास्मिन पण मी लेमन आणि एलोवेरा यूज करते मला ते प्रोडक्ट खूपच जास्त आवडते मी दिवसातून दोनदा त्या प्रो सोफनी आंघोळ करते मी बाहेरून आले की त्याचा स्मेल घेतला मला फारच छान फील होतं त्या म्हणून मी त म्हणजे त्यांनी यूज केली तर आपलं मळ निघून जाते असं एकदम फ्रेश फील होते आण मग आमच्या घरचे म काय कोणते साइड इफेक्ट नाही आहे ते ताव त्याच्यात नीम पण येतात नीम हा पण खूप छान आहे स हे आपला स्कीनसाठी वगैरे